हो चार आहेत आणि ते खूप वेगळ्या वेगवेगळे सगळ्यांचे विचार सगळ्यांची राहणीमान वेगवेगळी आहे लहान मोठे को शिक्षण घेत आहे कोणी जॉब करत आहे तर त्यांच्यासारखा तर माझा स्वभाव नाहीच आहे माझा वेगळा स्वभाव आहे आणि मला जॉब करायला आवडत नाही कारण मला धंदा करायला आवडतो कारण की मला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही त्यामुळे मी स्वतःचा मालक म्हणून मला स्वतःचा बिझनेस करायला आवडतो तर अशा प्रकारचं माझे काही भावंडं आहेत कोणी जॉब करतं कोणी दोन शिक्षण घेत आहे तर माझं काही फारसं शिक्षण झालेलं नाही कारण की मी कमी वयातच मी धंदा करायला लागलो तर त्यामुळे मला धंद्यातच जास्त इंटरेस्ट आलेला आहे तर मी तेच करत आहे आणि मला शिक्षणाची पण आवड नाही राहिली आणि कोण मला कुठे जॉब पण नाही कराय आणि त्यांच्यापेक्षा माझा वेगळा स्वभाव आहे मला खर्चिक बाब जास्त आवडता नाही मी खूप काटकसरीने व्यवहार करतो आणि सगळ्यांशी प्रेमळ स्वभावाने वगैरे राहतो मी